हां बोल की हां हां हां हां हां मी स्वाती बोलते आहे हां माझं ते ड्रायव्हिंग लायसन्सवरचा पत्ता बदलायचा होता हां मी नवीन ठिकाणी गेले ना हां हो बदली झाली माझी त्या नाशिकला हो मग तिथला पत्ता लागेल ना आता हं ते आणि ऑनलाईन कसा करायचं त्याची जरा मला माहिती नाही आहे काय करता येईल त्यासाठी कुणाकडं हो हो हो नक्की नक्की करूया पण मला जरा त्याचा हां ठीक आहे ऑनलाईन कसं करायच ते कळवाल का हा त्याची वेबसाईट सांगितलीत आणि कसं करायचं सांगितलं तर मी नक्की तो अपडेट करून घेते पत्ता

चालेल हां किंवा मग मी ते लावून घेते आणि मग तुम्हाला हां सुरू केल्यानंतर तुम्हाला फोन करते मग मला सांगाल ना ओके ओके थँक्यू